आपल्या भारतातील शिक्षण व्यवस्था ही इतर देशांपेक्षा खूप अशी प्रगतशील नाही आहे आपल्या देशामध्ये जाती जाती व्यवस्था जास्त पाळणारे लोक असल्यामुळे आपण ते थोडेसे मागे पडलेले आहोत आपली शिक आपल्याला शिक्षणासाठी आ आपल्याला सरकारी शाळा ह्या खूप कमी प्रमाणात आहेत सुरुवातीला आपल्याला सरकारी शाळा अशा खूप चालायच्या आणि आता आपल्याला प्रायवेट शाळा ह्या जास्त व जास्त फीस घेऊन सुरु करतात आणि तिथे चांगले शिक्षण असल्यामुळे आपले जे म सर्व आहेत शि पाल्य ते आपल्या मुलांना प्रायवेट शाळेत पाठवतात त्यामुळे आपल्याला आपल्याला या शासकीय शासकीय शाळेमध्ये सहसा कोणी प्रवेश घेत नाही त्यामुळे काही शाळा तर पूर्ण बंद पूर्णपणे काही बंद पडल्या आणि काही काही म शा शाळामध्ये चांगले शिक्षक नसल्यामुळे आणि विद्यार्थी नसल्यामुळे त्याही बंद पडायला आलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त म प्राय प्रायवेट शिक्षणाकडे यांचे लक्ष आहे